लेखनासाठी कल्पना आवश्यक असतात हे अगदी खरंच आहे पण त्या अशा कृत्रिमरितिने नाही मिळवता येत असं मला वाटतं त्या अनुभवातून मिळत जातात आपण जसजसे अनुभव घेत जातो तस तशा त्या अनुभवांचे अर्थ लावत जातो आणि हे अर्थ लावता लावता आपल्याला कल्पनाही मिळत जातात म्हणजे त्यासाठी काही वेगळं स्वतंत्र तं तंत्र किंवा धोरण असं असतं असं मला वाटत नाही अर्थात हे खरं आहे की मी वेगवेगळ्या प्रतिभावान कलावंतांची चरित्रं वाचलेली आहेत त्यांची आत्मकथनं पण मी वाचलेली आहेत आणि मग त्यातून काही काही तरी आपल्याला समजत जातं ही खरी गोष्ट आहे हां म्हणजे उदाहरण उदाहरण सांगायचं झालं तर किशोरी आमोणकरांनी एक फार छान त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या भाषेमध्ये शब्दांकन दुसऱ्याने केलं आहे पण त्यांच्या स्वतःच्या शैलीमध्ये ते शब्दांकन आलेलं आहे तर त्यांनी सबंध रसास्वादाच्या रससूत्राच्या अंगाने रसास्वादाच्या अंगाने न आपल्या रियाजाचा आणि आपल्या संगीताबद्दलच्या भूमिकेची मांडणी केली आहे अप्रतिम आहे ती अप्रतिम आहे पण म्हणून ते तंत्र आणि धोरण आपण पत्करलं पाहिजे असं नाही पण एक नवीन काही तरी कळत जातं आपल्याला ती कल्पना असते असं नाही पण कलेबद्दलची भूमिका आपली त्याच्यामधून तयार होते आणखी एक सांगता येईल की कुमार गंधर्वांचं पण एक मुलाखत आहे कुमार गंधर्वांची एक मुलाखत आहे म्हणजे त्यांच्या अनेक मुलाखती आहेत पण एका मुलाखतीचा माझ्यावरती फार मोठा परिणाम झाला म्हणजे त्यांनी आसपासच्या परिसरातून जे काय म्हणूया लोकसंगीत ऐकलं आणि ते लोकसंगीत ऐकल्यानंतर त्याचे परिणाम होऊन त्यांनी जो एक संबंध राग काय काय म्हणतात त्याला रागशैली बद्दलचा नवा विचार केला आणि तो आपल्या गाण्यामध्ये सुद्धा आणला हे सगळं त्यांनी एका मुलाखामध्ये सांगितलं अप्रतिम आहे ते अप्रतिम आहे म्हणजे जुनं आहे आणि तरीही नवं आहे जुन्याचं नवं होतं कसं आणि ते जुनंही राहतं आणि नवंही राहतं ही जी काही किमया आहे कलावंतची किमया आहे त्याच्याबद्दल ते बोलतात फार सुंदर बोलतात ते पण ती ती कल्पना आपण करू शकू असं आपण काही कुमार गंधार नाही आहोत किंवा आपण काही किशोरी आमोणकर नाही आहोत त्यात ती प्रत्येक कलावंताची एक वेगळी पद्धत असते ना कल्पना मिळवणं कल्पना वापरणं ही प्रत्येकाचं तंत्र वेगळं प्रत्येकाचं धोरण वेगळं आणि त्या त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व त्याच्यात अडकलेलं असतं त्याच्यात उतरलेलं असतं हां त्यामुळे हे असं काही वाचून वगैरे आपल्याला समजल्यासारखं वाटतं काही तरी कलेबद्दल कळल्यासारखं वाटतं आपल्याला काही लेखक आपल्या लेखनाबद्दल लिहितात म्हणजे नेमाड्यांनी लिहिलं अनेकांनी लिहिले केशव सुतांनी सुद्धा त्यांच्या कवितेमधून लिहिलं आहे ग्रेसने लिहिलं आहे हे सगळं वाचल्यावरती आपल्याला काही तरी कळल्यासारखं वाटतं पण ते तसं कळलेलं नसतं ते त्या त्या व्यक्तीचं त्या त्या कलावंताचं असतं त्यामुळे आपलं आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला अनुभव घेणं हीच महत्वाची गोष्ट आज आणि अनुभव कशासाठी म्हणाल ना तर अनुभव निसर्गात जाण्याचा असतो समाजामध्ये वावरण्याचा असतो सांस्कृतिक सगळ्या संघर्षांचं प्रतिबिंब ज्याच्यात पडलं आहे असे असे अनेक प्रसंग पाहण्यात असतं तो तो राजकारणातल्या पण अनुभव असू शकतो समाजकारणातला अनुभव असतो अनेक गोष्टींमधला अनुभव लेखक जित जितके अनुभव घेईल जितका त्या अनुभवांचा अर्थ लावेल तितक्या त्याला अनेक अनेक कल्पना मिळत जातील इ तितक्या त्या कल्पनांचं एक फ्युजन होणं एकत्रित येणं एकच एक नाही ढोबळ नाही तर अनेक कल्पनांचं फ्युजन होऊन त्यातून एखादी नवीन कल्पना तयार होते त्यातून एखादा नवीन अनुभव तयार होतो त्यातून एखादी नवीन व्यक्ती व्यक्तिरेखा तयार होते आणि मग लेखन नवं बनतं इतर लोकांनी पण तो अनुभव घेतलेला असतो पण कलावंताच्या मनात तो अनुभव शिरला त्याचं बीज शिरलं की त्याचा जो अंकूर फुटतो आणि जे येतं ते अगदी नवीन असतं आणि म्हणून मला लेखनासाठी जे प्रोत्साहन मिळतं ते मी विविध ठिकाणी जे अनुभव घेते त्या अनुभवामध्येच मिळतं म्हणजे आत्ता आत्ता अगदी इथे मी जे काय केलं ज्या प्रकारचं काम केलं हे काम हाही एक माझा अनुभव आहे न जाणो काय माहिती की हा अनुभवाचं सुद्धा कदाचित कुठल्या तरी कलाकृतीमध्ये रूपांतर होऊ शकेल धन्यवाद